हां हां हां बोला अच्छा तर हो तुम्ही अच्छा हां हां साधारण किती लोक आहेत तुम्ही तर पाच लोक आहे का आता सिटीमध्ये आपल्या इथे नाशिकमध्ये भरपूर स्पॉट्स आहे तुम्ही आता म्हणजे देवदर्शन हवं आहे की कसं हवं आहे तुम्हाला देवदर्शन अच्छा थोडीशी वेगळी लाईफ बघायची आहे का अच्छा आपल्या इथे मिसळ वगैरे पण चांगले चांगले फेमस स्पॉट्स आहे परत कपालेश्वर मंदिर आहे सोमेश्वर आहे परत सुंदरनारायण टेम्पल आहे आपल्या इथे अमृतधामच्या इथे तिथे तुम्ही जाऊ शकता पांडव लेणी आहे चांभार लेणी आहे भरपूर स्पॉट्स आहे आपल्या इथे तुम्ही या आपण दाखवून देऊ तुम्हाला सर्व या शनिवार रविवार येणार आहे का ठीक आहे चालेल